कपडे धुताना मी वॉशिंग मशीनच्या ऐवजी हाताने म्हणजे ते बादलीमध्ये कपडे भिजवतो रात्रीचे रात्रभर ते भिजल्यानंतर एक ते एकाच बादलीमध्ये सर्व कपडे आपण टाकू शकतो आणि त्याच्यानंतर सकाळी ते धुवून पाण्यामध्ये काढून धु धुतले तर पाणी पण जास्त लागत नाही म्हणजे एका बादलीमध्ये आधी धुवून काढायचे त्यानंतर दुसऱ्या बादलीमध्ये पुन्हा ते एकदा फेस कमी झाला की दुसऱ्या बादलीमध्ये ते स्वच्छ होऊन निघतात आणि सुकवायचं तर इथे बाहेर अंगण आहे तर तिथेच सुकवतो उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जर पाऊस येत असेल तर मग घरामध्ये पडवी आहे पडवीच्या इथे दोऱ्या बांधलेल्या आहेत तिथे सुकवतो